अरे तुम्ही बँकवाले बोलत आहे का कारण मी किती खूप दिवसापासून टेलिफोनचं बिल भरलं आहे पण मला काही फोनच नाही येत की भरलं की नाही कारण मला समजत नाही तेवढं की भरलं की नाही किती दिवसापासून मी भरलं आहे पण फोन काही येतच नाही आहे मला तर तुम्ही थोडं चेक करून मला सांगू शकता का की बिल भरलं की नाही म्हणून